हो चित्रकाराला तर नेहमी चित्र काढणे हे खूप आवडतं त्याप्रमाणे जेव्हा मी खूश असते तेव्हा मी मंडल आर्ट हे चित्र काढते मंडल आर्ट हे चित्र काढायला मला खूप आवडतं त्याच्यामधे मी कर्कटक पट्टी हाफ राऊंड हे सग वही टा टोकाची पेन काळाशाईचा पेन हे वापरते पहिला मी गोल काढते आणि पट्टीने चांगलं रेखाटून घेते आणि त्याच्यानंतर मस्त माझ्या इमॅजेशननी मी त्याच्यामधे वेगवेगळी डिझाईन काढते वेगवेगळे नद्या म्हणजे नदी पण डिझाईन काढत होते म्हणजे माझ्या आवडते मी काही पण काढते त्याच्यामधे आणि माझी ड्रॉईंग तर खूप चांगली बनते अशी मला मंडला काढायला खूप आवडतं पण मला अजून एक गोष्टी आवडते की फेश्टीवलची ड्रॉईंग काढणे फेश्टीवलची ड्रॉईंगमधे तर मी जी आम्ही फेश्टीवल जसा मनवतो तसं मी हुबेहूब चित्र मी तिकडे काढते म्हणजे आम्ही आमचं पूर्ण सीन तिकडे क उभं करते मी म्हणजे आम्ही कसा फेश्टीवल हे भावानी म्हंजे सुरसुरवती पकडली असं सगळं म्हणजे जो म्हणजे माझी आई रांगोळी काढते हे सगळं मी स्वतःचं इमेजीन पूर्ण त्याच्यामधे टाकते म्हणजे आम्ही सगळं जो सीन मी आम्ही खरोखर करतो ते सगळं मी त्याच्यामध्ये उतरवते असं मी मला खूप चित्र काढायला खूप आवडतं आणि शिवाजी महाराज पण मला खूप आवडतात शिवाजी महाराजांची पण मी ड्रॉईंग खूप काढते त्यांचं म्हणजे सगळे सीन ते कुठे मा म्हणजे लढायला गेलेले त्यांचं जन्मठिकाण कुठलं किल्ले कुठले ते सगळं मी विचार करून माझ्या इमेजेशननी मी पूर्ण ते चित्र उभं करते असं मला चित्र काढणे खूप आवडते मी आणि शिवाजी महाराजांची मी जिकडे जिकडे फिरायला जाते त किल्ल्यांवर असे त्यांच्या वेगवेगळ्या जागेवर त्याची मी हे सीनेरी चित्र पण मी खूप काढते म्हणजे त्यांचं कसं एवढं किल्ला कसा उभारला म्हणजे त्याचे सगळं मी इमेजिशननी चित्र काढते असे मला चित्र काढायला खूप आवडतात